हॅलो बोला मॅडम आमच्याकडे नाश्ता आहे नंतर तुम्हाला जे लागेल ते सगळंच आहे कांदे कांदेपोहे आहेत उपमा आहे कांदेपोहे आमच्याकडे पोहे आहेत त्याच्यावर रस्सा आलूपोहे कांदेपोहे उपमा आहे कचोरी आहे समोसा आहे जेवणामध्ये भाजी पोळी वरणभात आमचं महाराष्ट्र जेवण तुम्हाला जे लागेल ते आहे पुरणपोळी आहे गुलाबजामून बासुंदी लाडू पुरणपोळीमध्ये जी चण्याची डाळ राहते त्याला मिक्सरमध्ये कुकरमध्ये शिजवायची आणि साखरेमध्ये व्यवस्थित त्याला आणि कणिक राहते गव्हाची त्याच्यामध्ये दूध पोळी किंवा तूप पोळी याच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत जेवण करू शकतात बरं ठीक आहे